नमस्कार मानसशास्त्रावर आधारित जेवढे काही ब्लॉग असतील ते मला प पर्सनली वाचायला आवडतात आणि मी त्या रिलेटेड खूप काही वाचत असते कारण मला व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा व्यक्तीच्या स्वभावाचा अभ्यास करायला फार आवडतं त्या रिलेटेड जे काही ब्लॉग असतील ते मी नक्कीच वाचत असते आता जनरली आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात जसं की युनिवर्स पॉवर्स या विश्वाची जी ताकद आहे ती मला या ब्लॉगवरूनच समजत आली आहे काही गोष्टी आपण बऱ्याचदा पाळत असतो पण आपण ते का पाळतोय त्याच्यामागचं शास्त्रीय कारण हे काय ह्या ब ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतात जसं की आपल्याला बऱ्याचदा आपली मोठी माणसं सांगत असतात की चुकीचं बोलू नको वास्तुदेव तथास्तु म्हणत असतो किंवा काही वेळा आपण एखाद्याला पटकन बोलून जातो की माझं तुझ्याकडचं जे काम आहे ते विसरू नकोस हां तर मी जेव्हा हा ब्लॉग वाचला मानसशास्त्रीय आधारित जे काही ब्लॉग होते त्यात मी असं वाचलं की एखादी गोष्ट आपण पॉझिटिवली बोलणं किती गरजेचं आहे आणि निगेटिव आपण जर गोष्टी बोलत असू तर तर त्याचा परिणाम काय होतो याही गोष्टीचा मी अभ्यास केलेला आहे आता जसं की मी एखाद्याला सांगत असेल की ही गोष्ट विसरू नकोस तर तिथे जास्तीत जास्त चान्सेस असतात ती गोष्ट विसरण्याची पण त्या ऐवजी मी जर एखाद्या व्यक्तीला असं म्हटलं ही गोष्ट लक्षात ठेव तर त्या केसमध्ये ती आपण जी गोष्ट महत्त्वाची समोरच्याला सांगतोय ती लक्षात ठेवण्याचे चान्सेस जास्त असतात कारण आपलं जे माइंड असतं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड सो जेव्हा आपण लक्षात ठेव असं म्हणतो तेव्हा लक्षात ठेवण्याची कृती केली जाते आणि जेव्हा आपण विसरू नकोस असं म्हटलं जातं तेव्हा विसरू नकोस या शब्दावर जास्त भर दिला जातो आणि काही वेळा आपण ती गोष्ट विसरून जातो त्यामुळे आपण बोलतानासुद्धा एखादी गोष्ट बोलत असताना किती पॉझिटिव्ह म्हणजे किती सकारात्मक आणि किती नकारात्मक बोलतो आहे या दे यावरदेखील आपल्या आयुष्याचं अनेक गणितं सोडवली जातात नक्कीच मला मानसशास्त्रावर आधारित ज्या काही गोष्टी असतात त्या वाचायला खूप आवडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे नातेसंबंध नातेसंबंधांतबद्दल देखील मला वाचायला फार आवडतं कारण नक्कीच एकंदरीत माझा कल हा मानसशास्त्रीय दृष्टिकोणाकडे वळल्यामुळे व्यक्ती व्यक्तींमध्ये नातं कसं असतं त्या नात्यांमध्ये तणाव काय येतात त्या तणाव येण्यामागची कारणं काय ती कशी सॉल्व केली जातात या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या मी वारंवार वाचत असते एखादं वैशिष्ट्य किंवा विशिष्ट्यपूर्ण ब्लॉक कोणता होता हे मी नक्कीच आता सांगू शकत नाही पण येस मानसशास्त्रावर आधारित ज्या काही गोष्टी असतात त्या मी वाचत असते धन्यवाद